हां बोला ना का बरं काय रिजन पण तुमचा टाईम म्हणजे तुम्ही पूर्ण कॉन्टॅक केलेच नाही आहे ना मग का बरं काही रिजन असेल ना

बर ठीक आहे तुम्हाला मी वाढवून देईन ना अजून एका वर्षानी वगैरे ठीक आहे तुम्ही या वेळेस नका करू आपण बघू चार पाच सहा महिन्याने बघू मग ठीक चालेल मी वाढवते हां मग आपले कॉन्टॅक नाही ना झाले ते पूर्ण जोपर्यंत कंपनीला प्रॉफिट नाही होत तोपर्यंत कसं वाढवणार मी हो तुमचं काम करत आहात तुम्ही बरोबर ठीक आहे तुमचं बोनसचं बघते मी मग पेमेंट एका वर्षानं वाढवेल

बरं ठीक आहे तुम्हाला दो दिवाळीला बोनस मिळेल आणि सध्या तुमची पेमेंट किती आहे हो ठीक आहे समजतं आहे मला तुम्हाला आता वीस हजार करेन मी पेमेंट आणि मग बाकी दिवाळीला बोनस चालू करेल आणि एका वर्षानं मग पेमेंटचं बघू आपण ठीक आहे समजतं आहे मला पण पण मी वाढवते तुमची माझ्या रिस्कवर घ्या तुम्ही एवढा वेळ बर ठीक आहे नाही तर चालेल तुम्ही अॅप्लिकेशन द्या मग मग बघू आपण हां ठीक आहे थॅंक्यू